नवीन नवरीला लग्नात भेट वस्तू दिल्या जातात पाच साड्या दिल्या जातात मंगळसूत्रं दे दिलं जातं न नेकलेस दिलं जातं कानातले दिले जाते बांगड्या दिल्या जातात पाटल्या दिल्या जातात पोहेहार दिला जातो लक्ष्मीहार दिला जातो पुन्हा भांडे द्या दिले जातात हुंडा दिला जातो उन्हा भांडे परात दिली जाते ल समई दिली जाते घागर दिली जाती भांडं दिलं जातं टोपलं दिलं जातं पातेलं दिले जातं डबे दिले जाते गॅस दिला जातो पलंग दिला जातो गादी जा दिली जाते चादर दिली जाती टी वी दिला जातो पुन्हा कपाट दिलं जातं पुन्हा